आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळजाभवानीचे मंदिर नळदुर्गचा किल्ला धाराशिवरची लेणी हे आपण यम यमाई देवी हे जे मंदिर आहेत तर मंदिरं सुधारण्यासाठी तिथं लोकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे बऱ्याच प्रमाणामध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत परंतु त्याच्यामध्ये आणखी जास्तीत जास्त भक्तांना तिथं दर्शन घेण्यासाठी सुविधा दिल्या पाहिजेत त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देणं पण गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे नळदुर्गचा किल्ला त्या ठिकाणी नरमादी असे पावसाळ्यामध्ये खूप विहंगम असे दृश्य पहायला मिळते तिथेसुद्धा म्हणजे बोटिंग वगैरे म्हणजे जी सोय आहे परंतु ती सतत चालू नाही तर जास्ती जास्त निधी उपलब्ध करून ह्या पर्यटनाला प्रोत्साहन दिल्यास एक म्हणजे ग्रामपंचायतीचा किंवा त्या स्थळाचा इन्कम पण वाढतो आणि लोकांना पर्यटनाला यायलापण खूप त्यांना आनंद घेता येतो